हॅलो मी भाग्यश्री मला चित्र काढण्याची खूप आवड आहे त्याच्यामुळे आणि त्या आवडीला मी खूप जोपासते सातत्याने प्रयत्न करून खूप सारे मी चित्र काढले आहेत म्हणजे तसे खूप सारा टाईप्समध्ये तर ते चित्र प्रक्रियेमध्ये पहिले तर मी काय बघते की बबा जे आता मला जे पण काढायचं असेल तर ते पहिले मी बघणार की कसं आहे ते म्हणजे नेमकं स्टार्ट कसं करायचं वगैरे काय ते ऑनलाईन आधी मी बघून घेते एकदा युट्युबवरती वगैरे आणि तसेच माझे एक शिक्षक जे आम्हाला शाळेत शिकवायचे ड्रॉईंग शिकवायचे ड्रॉईंग टीचर आहेत ते तर त्यांच्याकडून पण मी सल्ला घेते की सर म्हणजे कसं काय केलं पाहिजे आता मला हे जर काढायचं आहे चित्र पर्टिक्युलर एका ह्याचं तर मग मी कसं करू त्याला कोणत्या म्हणजे त्याचं हे आपला हॅन्ड कसा असला पाहिजे फ्रीहॅन्ड एकदम काढलं पाहिजे की त्याच्यामध्ये खूप बारीकीपणा बघितलं पाहिजे वगैरे ते आता तसं म्हणजे असे मोस्टली जेचे गोष्टी असतात ज्याज्या ज्या की कॉमन असतात पण आपल्याला एवढं माहिती नसतं म्हणून ते कोणत्या तरी एखाद्या एक्सपर्टकडूनच माहिती करून घेऊन नंतर आपण जर ते अमलात आणलं तर त्याचं खूप फळ चांगलं फळ भेटतं आपल्याला असं मला वाटतं चित्र काढताना म्हणजे आपण दोन्ही प आता प्रत्येक जण वेगवेगळ्या त्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे ते लोकं म्हणजे त्यांच्या गाईड्सला विचारतात किंवा अजून कोणत्या प्लेट्सफॉर्मवरून बघतात माझं पण तसंच आहे की मी माझ्या सरांना विचारते पहिले की नेमकं काय करू कसं वगैरे आणि त्याच्यानंतर पण म्हणजे जर समजलं पहिले तर मी बघणार की ऑनलाइनच बघणार मी युट्युब वगैरे किंवा अजून कोणत्या पण वेबसाईट असेल जेचे म्हणजे स्पेशल त्याचे चॅनल्स असतील ड्रॉईंगचे तर त्यामधून जरी मला नाही कळलं तर मग मी सरांची हेल्प घेते कारण म्हणजे की मला ते इजी पडेल काढायला आता मागेच मी एक निसर्ग चित्र काढलेलं तर त्यामध्ये म्हणजे असं खूप सारे हे असतात शेडींग्स निसर्गामध्ये खूप सारे असतात प्राणी पक्षी झाडं नद्या वगैरे ते असं खूप सारं असतं पण ते बालपणीचं एक च निसर्गचित्र आणि जेव्हा आपण असे मोठे होतो एकदा म्हणजे असं सिग्नेचर हे असतं ना सिग्नेचर ड्रॉईंग टाईप ते तसं काढणं ते त्याच्यामध्ये खूप फरक असतो जमीन अस्मानाचा फरक असतो तर ते जेव्हा आपण एकदम पर्टिक्युलर असं त्या क्षेत्रामध्ये असं निपुण होतो मोठे होतो तर ते निसर्गचित्र पण पहिले आपण असं नॉर्मल डोंगर वगैरे काढायचो नद्या बिद्या तर असं लहानपणीचं ते लहानपणीचं चित्र पण जेव्हा मोठे झाले तर ते चित्र पाहिजे असेल तर बाहेर आपल्याला ज्याची हे करायचं असेल विक्री वगैरे तर ते एवढं परफेक्ट असलं पाहिजे की म्हणजे समोरच्याला आपण त्याने आपली तारीफ केली पाहिजे की बबा कसं काढले चित्र असं तसं मग तेच माझी गेल्या लास्ट टाईम मी काढलेलं ते चित्र तर त्याची माजी खूप छान होतं एक्सपीरिअन्स लोकांना आवडलं पण भरपूर आणि त्याची प्रक्रिया हीच की अशी की आपण सातत्याने प्रॅक्टिस कराय खूपदा चुकणार खाडाखोड होणार पण ते जेव्हा आपण म्हणजे ट्राय करत जाऊ खूप टाईमानंतर आपल्याला यश भेटणार त्यामुळे प्रयत्न क करणं हे सोडलं नाही पाहिजे आणि चित्रकलेमध्ये तर खूपच हे लागते की बबा सारखं आपल्याला वाटतं की काय कर्वच बरोबर येत नाही काय हेच होत नाही सरकल नीट बरोबर येत नाही आहे की असे आपल्या फ्री हॅन्ड आपला फ्री हॅन्ड मूवच होत नाही आहे तर तसं होत राहतात अडचणी येतात पण ते आपण प्रॅक्टिस करत करत गेलं तर ते होतं बरोबर सगळं